हॅलो आ ओला उबरमधून बोलत आहे का हां नमस्कार मी प्रथमेश बाबर बोलतो आहे सर मला इथून पुण्याला जायचं होतं तर मला एक कॅब हवी होती बुक करायची आहे हां मागच्या वेळेस मी केली होती हा पुण्यालाच गेलेलो तेव्हा पण मागच्या वेळेस बुक केली होती एक तर तीच कॅब मला पाहिजे हा स्विफ्ट होती स्विफ्ट ओके सर तर होईल ना बुक ठीक आहे सर त्याचं काय चार्जेस काय त्या इथून पुणे पाच हजार सर मागच्या वेळेस तुम्ही चार हजारमध्ये गेलो होतो आपण

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतं आहे सर मला फक्त तीच कॅब पाहिजे होती दुसरी नको ओके चालतं आहे सर मला ओ टी पी सेंड करू का करता का मग ओके चालतं आहे सर धन्यवाद